दूषित पाण्याचा प्रश्न हा आपणास जास्त करून पावसाळ्यात आढळून येतो नदीला पुर आल्यामुळे पाणी दूषित होते आणि त्याचबरोबर जल जलशुद्धीकरण योजना ही बंद पडते त्यामुळे घरी नळा नळाला अशुद्ध पाणी पुरवठा केला जातो पूर्वीच्या काळी पाणी शुद्धी करण्यासाठी काही यंत्रणा नव्हती त्या काळी लोक तुरटी किंवा मग भांड्याला कापड लावून पाणी गाळायची किंवा मग उकळून थंड केलेले पाणी प्यायचे पण आता तशी परिस्थिती नाही आहे आता घरोघरी फिल्टर उपलब्ध आहेत ॲक्वा आहेत तसेच खूप साधनांची उपलब्धता आहे दूषित पाण्यामुळे होणाऱ्या रोगराई आजारांपासून जर आपणास सुरक्षित राहायचे असेल तर पाणी शुद्ध करण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या आपण अवलंबल अवलंबल्या पाहिजेत आत्ताच्या जगात जर म्हटलं तर दूषित पाण्याचा प्रश्न हा फारसा कमी आहे जास्त नाही आहे पण तरीदेखील जर आपल्याकडे पाणी दूषित येत असेल तर त्याच्यावर आपण काहीतरी उपाययोजना केलीच पाहिजे जसं की माझी आई मी लहान हो ते त्यावेळेला माझी आई घरी तुरटी फिरवून पाणी शुद्ध करायची अशा प्रकारच्या बऱ्याच प्रकारच्या गोष्टी ज्या जुने लोक वापरायचे त्यासुद्धा आपण अजूनही हल्लीच्या जगात आपण वापरू शकतो